हॅलो चैतन्य रेस्टॉरंट बिअर बार अँण परमीटरूम हां हां सर एक ऑर्डर होती म्हणजे थोडं फॅमिली पच्चर होतं त्यामुळे हॉटेलला जायचं जेवायला मग थोडं त्याबद्दल थोडं विचारायचं होतं हां हां नाही काय आहे थोडं फॅमिली फंक्शन असल्यामुळे मग इकडं अपार्टमेंटमध्ये कुठं जाऊन असं वगैरे मग आपलं तिकडंच हे करायचं आहे मग ते ह तुमच्या हॉटेलला पार्किंगची ही सुविधा आहे का हां कारण की भरपूरजण येणार असल्यामुळे पार्किंगची सुविधा आहे का तेच आहे का चालत आहे आणि टेबल वगैरे कसे आहेत म्हणजे ॲट अ टाईम किती ब जेवायला बसू शकतात

एका हॉलला शंभर माणसं बसू शकतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि तुमचं हॉटेल सुरू केव्हा होतं सर एक वाजता आणि बंद रात्री अकरा वाजता ठीक नाही आमचं रात्रीच आहे प्लॅन रात्रीच आहे

मग ते हॅलो पण भेटेल का आम्हाला अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमच्या हॉटेलचं टायमिंग काय बोलला सर एक ते दुपारी एक ते रात्री अकरा वाजेपर्यंत अच्छा फॅमिली फंक्शनच आहे तसं मग ड्रिंकिंग वगैरे अलाऊड आहे का तिथे ना आमच्यातले कोण नाही करत कारण कसं हॉल असणार तर मग ड्रिंकिंगवाले दुसरे असं काय आहे नाही आणि हॉल हॉटेल प्युअर वेज आहे का शा शुद्ध शाकाहारी आहे का मांसाहारी आहे शुद्ध शा आम्हाला शुद्ध शाकाहारीच पाहिजे कारण की आता श्रावण महिना सुरू आहे तेव्हा आमच्यातलं नातेवाईकांपैकी कोणी खात नाही मित्रमंडळीपैकी कोणी खात नाही त्यामुळे आम्हाला शुद्ध शाकाहारीच हॉटेल पाहिजे ओके आणि जर थोडं सर कार्यक्रम जर वाढला तर तुमच्या हॉटेलच्या वेळेत काय बदल होईल का कारण कसं जर थोडे लेट आले किंवा थोडं काय ह्याच्या जेवणाला उशीर झाला अकराचे साडे अकरा झाले तर तुम्ही तसं ॲडजेस्ट करू शकाल का तर तुम्ही ॲडजेस्ट करू शकत असला तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अच्छा ओके नो प्रॉब्लेम सर नो प्रॉब्लेम आम्हाला तेच तुमचं हॉटेलचं वेळ बघायचा होता आणि टेबल वगैरे तिथे ॲडजस्ट होतील तेच बघायचं होतं बाकी काही नाही पार्किंग वगैरे ते सुविधा तुमच्याकडं चांगले आहे त्यामुळे मग काहीच काहीच काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे ओके ओके सर डन सर